चित्रपटांमध्ये भक्तीगीते प्रेम गीते भावगीते बालगीते लावण्या विररसाने भरलेली गीते एकतर सर्वच प्रकारची गीतं असतात आणि त्यातही प्रेम गीते आणि विरह गीते म्हणजे फेमस प्रेम गीतांबरोबरच अनेक उदासगीते ही तितकीच कारण प्रेमाबरोबर उदासीनता आलीच आणि ती तितकीच प्रसिद्ध आहे म्हणजे सखी मंद झाल्या तारका नसतेस घरी तू जेव्हा ती गेली तेव्हा रिमझिम या चिमण्यानो परत फिरा रे ने मजसी ने परत मातृभूमीला तरुण आहे रात्र अजूनी इत्यादी अनेक भावगीते मनाला भिडणारी आहे ती उदासीन पण आहेत पण मनाला भिडणारी आहे त्यातील आर्तता थेट ह्रदयाला पोचते मग त्यावर गायलेल्या गायक गायिकानी स्वरा स्वरसाज चढवला की अजरामर कलाकृती निर्माण होते ज्या कायमस्वरूपी स्मरणात राहतात ही सर्व व अशी शेकडो गीते आपल्या मराठी संगतेला लाभलेला अनमोल ठेवा आहे कशी ही गीतं आहेत